महाराष्ट्र राज्यात विचार केला तर अनेक पर्यावरण आणि परव पर्यटन संधी आपल्याला खूप इथे उपलब्ध होऊ शकतात महाराष्ट्रात वेगवेगळे असे अनेक म्हणजे महाराष्ट्रात भरपूर आपल्याला परंपरा जोडली आहे महाराष्ट्रात निसर्गानं आपल्या पदरात दान टाकलं आहे अभयारण्यांचं सो महाराष्ट्रात अभयारण्य अतिशय बघण्यासारखी आपल्या इथं आहेत एक राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात येतं कोयना अभयारण्य हे सातारा जिल्ह्यात येतं आणि सांगरी जिल्ह्यामध्ये शिराळा शिराळा तालुक्यात चांदोली अभयारण्य चांदोली धरणापाशी असलेलं अभयारण्य असे अभयारण्य आपल्याला इथे बघायला मिळतात आता अभयारण्याचं जर आपण विचार केला तर असे राहायची अभयारण्य म्हणजे नुसता अभयारण्यत राहिलं पण ते हल्ली टेंट हाऊसेस अभयारण्यांमध्ये झालेत तर मला वाटतं टेंट हाऊसेस उपयोगाचे नाहीत टेंट हाऊसेस म पेक्षा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहणं हे मला वाटते खूप महत्त्वाचं आहे अभयारण्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहून मग आपल्या इथं वेगवेगळे धबधबे आहेत कोल्हापूर जिल्ह्यात धबधबे आहेत जसं की बरकीचा धबधबा आहे राऊतवाडीचा धबधबा आहे त्या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जाऊन तिथं पर्यटन करणं मला वाटते तिची ते तिथं जास्त संधी मला वाटते पा आपल्याला मिळू शकते पावसाळ्याच्या काळात हे धबधबे अतिशय मोठ्या प्रमाणात वाहत असतात त्यामुळं तिथं आपल्याला ती संधी मिळू शकते पर्यावरणाचं ज्याप्रमाणं आपण पर्यटन करतो त्या पर्यटना आपण करत असताना पर्यावरणाचं संरक्षण करणंही आपल्या हातात आहे आता पर्यावरणाचं संरक्षण करणं म्हणजे आपण आपण वेगवेगळ्या अभयारण्यात जातो वेगवेगळे आपण अभयारण्यात जात असताना आपण वेगळे प्राणी पक्षी वेगळ्या प्रकारच्या बघत असतो आपण निसर्गाच्या सानिध्यात तिथे रमत असतो राहत असतो आता आपण काही गोष्टी पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे त्या कुठल्या गोष्टी पाहायच्या साधारण आपण हे पाळत असताना आपण विशेषतः कचरा न टाकणं प्लॅश्टिकच्या वस्तू विशेषतः आपण अभयारण्यात जात असताना आपण पाण्याच्या बाटल्या घेतो प्लॅश्टिकच्या तर त्या न आपण हे करणं व न टाकणं त्याचं त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची याच्या अनेक गोष्टी आपल्याला यूटूबवरही आज बघायला मिळतात ज्या योग्य पद्धतीनं पण विल्हेवाट त्याची लावणं प्लास्टिकच्या कुठल्याही वस्तू टाक ना जे पदार्थ ना नासतील म जे पदार्थ कुजणारे आहेत ज्या जे पदार्थ एक दोन वेळेपेक्षा जास्त टिकणारे नाहीत असे पदार्थ कुठलेही घेऊन जाऊन नयेत आणि तिथे टाकू नयेत पर्या पर्यावरणात की जेणेकरून तिथले कुठले प्राणी खाऊन त्या प्राण्यांना त्या आजार उद्भवेल प्राणी मग वाघ असतील वेगवेगळे जंगलातले प्राणी त्यातलं कोणी वाघच वाघ हे एक उदाहण दिलं पण असे वेगवेगळे गवे आहेत पर्यावरणामध्ये गवे आहेत आपल्याला गवे काही कोल्हापूरच्या काही राधानगरीच्या खालच्या भागात बघायला मिळतात आपल्याला हत्तीही बघायला मिळतात तिथे सो आपण असे कुचके पदार्थ प्लॅश्टिकचे पदार्थ जर आपण टाकले तर त्याची बाद पदार्थ ते जे शिळे होतात ते पदार्थ त्या प्राण्यांनी खाल्ले तर प्राण्यांचंही प्राण्यांनाही आजार होतो आणि प्राणी या गोष्टीत या मृत पाहू शकतो त्यामुळं आपण हेही आपण पर्या पर्यटन क मंए पर्यावरणाचं आपण संरक्षण करताना कुठेही आणि एक सामाजिक कार्य म्हणून हे आपण केलं पाहिजे की पर्यावरणाचा आपण सामाजिक कार्य काय करू शकतो की एखाद्या आपण पर्यावरण निसर्गात हिंडत असताना आपल्याला जर कुठे आभयारण्यात किंवा इथे कुठं प्लॅस्टिकचे काही वस्तू दिसल्या तर त्या स्वतः आपण या समाजाचा भाग आहोत हे समजून आपण त्या उचलून त्याची व्यवस्थित विल्हेवाट केली तर हे नक्कीच पर्यावरण आपल्याला आपल्याला खूप वरदाई नई आपल्याला ते त्या दृष्टीनं खूप चांगलं ठरेल असं मला वाटतं त्यामुळे निसर्गाची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मला वाटतं आहे आपण सर्वांनी पार पाडावं असं मला वाटतं त्यामुळं निसर्गाचा आनंदही घेता येतो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वेगळ्या प्रकारचे पक्षी आपण हे बघत आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो लोकांना आनंद देऊ शकतो त्यामुळं निसर्ग जसा आपण बघतो निसर्ग आपण पर्यावरण जसं पर्ण्या पर्यावरण बघतो वृक्षतोड ही पण मोठ्या प्रमाणावर आहे तिथेही करू नये पर्यावरणाचा आनंद सर्वांनीच घ्यावा पर्यावरणाचा आनंद सर्वांना द्यावा असंच मला कायम वाटत असतं